दुचाकीवरून जसं फारसं लांब होणं किंवा आड वाटेला असं जाणं होत नाही पण एक मात्र नक्की की क कर्जत किंवा नेरळ त्या भागामध्ये दुचाकीवरून जाण्याचा योग दोनदा आलेला होता आव्हानात्मक म्हणता येणारा नाही पण एक त्याला आपण म्हणूया दुर्गम भाग तो आहे त्यामुळे त्या दुर्गम भागातून जाताना बाईकची काळजी द्यावीच लागते पण त्याचबरोबर रस्ते जे आहेत त्या रस्त्यांमुळे बाईकवरून जात असताना खूप काळजी घावी लागते कारण कसं असतं बरोबर कोणी नसतं अशा वेळेला बाईकवरून जाताना वातावरणाचा त्रास त होतोच पण त्या रस्त्याला कोणी न असल्यामुळे एकाकी रस्ते असल्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते काही प्राणी तिथे कुठे येत नाही ना किंवा बाईक नादुरुस्त होत नाही ना या सगळ्या गोष्टींचा अढावा घ्यायला लागतो या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो त्याशिवाय लांब पल्ल्याच्या किंवा दुर्गम भागामध्ये आव्हानात्मक वाटांमध्ये बाईकवरून किंवा दुचाकीवरून प्रवास करणं हे फारसं योग्य नाही ते सगळं करावं असं मला वाटलं